आपल्या दैनंदिन आयुष्यात रेखांकन येणे खूपच फायद्याचे ठरू शकते कारण आपण कोणतीही गोष्ट करताना त्याचा एक आपण रेखांकन करून ठेवलं की ती गोष्ट करायला खूप सोप्पी जाते म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपण काय करणार आहोत ते आदल्या रात्री जर आपण विचार करून ठेवला तर सकाळी उठ सकाळी उठल्यानंतर आपल्याला जास्त विचार न करता आपण त्या गोष्टी घडत जातात आपल्याकडून नकळत त्या गोष्टी घडत जातात उठल्यानंतर पहिल्यांदा काय करायचे जर ती गृहिणी असेल तर उठल्यानंतर तिनं पहिल्यांदा काय करावे नंतर काय करावे मुलांचा डबा मुलांचा अभ्यास मुलांना शाळेत नेऊन सोडणे असेल आणणे असेल त्यानंतरची काही बिलं भरणे असेल काही कामं असेल घरगुती कामं असतील भाज्या आणणे असेल त्याची जर तिनं रेखांकन करून आदल्याच दिवशी जर ठेवलं तर तिला ते खूपच सोप्पं जाईल त्यामुळं दैनंद आयुष्यात तुम्ही रेखांकन करणं खूपच महत्त्वाचं आहे तुमच्या दिनचर्या कशी असावी त्याचबरोबर तुमचा व्यायाम तुमची जी इतर कामे असतील महत्त्वाची ते तुम्ही जर आदल्या दिवशीच त्याचं जर एक नियोजन करून ठेवलं तर ते तुम्हाला खूपच उपयोग येतं तुमचं दिनचर्याही व्यवस्थितच असायला पाहिजे सर्व काही वेळेवर झालं ते आंघोळ असेल जेवण असेल किंवा व्यायाम असेल किंवा एखादे काम असेल तर त्याचा नक्कीच तुमच्या जीवनात फायदा होतो तुमची कामे वेळेवर होण्यास मदत होते तुमची कामे वेव वेळेवर झाल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा म्हणजे तुम्हाला जो त्रास होणार आहे पुढे जाऊन एखादं बिल उशिरा भरल्यामुळं जर तुम्हाला त्याचा त्रास होणार असेल किंवा एखादा गोष्ट न आणल्यामुळं जो त्रास असेल औषधं असतील गोळ्या असतील किंवा तुमचं काही एखादी गोष्ट असेल घरातली तिथे तुम तुम्हाला आणायची असेल तुमचा घरात एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला आणायच्या असेल तर तुम्हाला त्याचं आधी नियोजन करावं लागतं कार्यक्रमाला कोणती गोष्ट लागणार आहे ती किती प्रमाणात लागणार आहे किती लोकं येणार आहेत त्यामुळं रेखांकनाचा आपल्या खरंच जीवनात खूप फायदा असतो आहे रेखांकन येणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं नियोजन करता येतं नियोजन केल्यामुळं कामे सोप्पे होतात आणि कामे सोप्पी झाल्यामुळं साहजिकच त्या गोष्टीचा त्रास होत नाही मग एखादा कार्यक्रम असेल एखादा सणवार असेल त्या सणासाठी लागणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत म्हणजे जसं दिवाळी असेल तर दिवाळीसाठी कोणत्या गोष्टी लागतात पणत्या रांगोळी लक्ष्मीपूजन असतं त्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात लाह्या फुटाणे असतील लक्ष्मीसाठी लागणारी फुले असतील ह्या गोष्टींचं जर आपण एक ल्य लिस्ट काढून ठेवली एक छोटीशी लिस्ट काढून ठेवली तर ती गोष्ट आपण न विसरता आणून ठेवतो आणि त्याच्यामुळं आपला साहजिकच नंतरचा वेळ वाचतो त्रास कमी होतो तसंच आपण एखादा दवाखान्यात गेलो तर दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी काय सूचना दिल्या आहेत आपल्याला कधी औषध घ्यायचं आहे ते कधी झोपायचं आहे कधी उठायचं आहे ह्या गोष्टी जर आपण व्यवस्थित निय नियोजनबद्ध जर स्वरूपात केल्या तर त्याचा फायदाच होईल तब्येतीसाठी त्याचबरोबर मुलं शाळेत जातात अभ्यास करतात कुठल्या विषयाचा कधी अभ्यास करायचा आहे कुठल्या विषयाचा अभ्यास कुठला पेपर आहे कुठला अभ्यास करायचा आहे त्याचं जर त्यांनी व्यवस्थित वेळापत्रक आखून घेतलं शाळेत कोणते तास होणार आहेत त्याचं जर वेळापत्रक असेल त्यांच्याकडं म्हणजेच त्याचं रेखांकन त्यांच्या मनात असेल किंवा त्यांनी उतरवलं असेल तर त्यांना ते सोप्पं जातं शाळेत जाताना त्यांची धावपळ होत नाही कोणतं वस्तू घ्यायच्या आहे डबा असेल पिशवी असेल आपली त्याचं व्यवस्थित मनामध्ये एक रेखांकन करून ठेवतोच आपण असं रेखांकन केल्यामुळं तुमचा साहजिकच त्रास कमी होतो आणि ते दैनन जीवनासाठी आपल्या उपयोगीच आहे शाळेतल्या मुलांना अभ्यासाचं पण नियोजन करता येतं कोणता पेपर आहे कोणत्या पेपरासाठी किती वेळ द्यायचा आहे कुठल्या विषयासाठी किती वेळ द्यायचा आहे कुठल्या विषयाचा आधी अभ्यास केला पाहिजे कुठल्या विषयाचा नंतर अभ्यास केला पाहिजे त्याचबरोबर आईलासुद्धा मुलांना क्लासची वेळ काय आहे त्यांना ती त्या वेळेत पोचवण्यासाठी आपल्याला कितीला उठवावं लागेल त्यांना किती वाजता उठवावं लागेल त्यांना डबा द्यायचा कधी खायला कधी द्यायचं किंवा एखादा वृद्ध व्यक्ती घरात असेल त्याचे त्यांना कधी औषधं दिली पाहिजे त्यांना कधी खायला दिलं पाहिजे छोटंसं बाळ असेल तर त्या त्याची पण एक त्याच्या पण दिनचर्येचे एक रेखांकन करून ठेवलं तर त्याला न सकाळी किती वाजता आंघोळ घातली पाहिजे त्याचे डोस कधी आहेत त्याला कधी दाखवायला नेलं पाहिजे त्याचा आहार कसा असावा कधी असावा केवढा असावा असं जर नियोजन केलं तर त्याचा साहजिक दैनंद जीवनात हा फायदा झालेला दिसून येतो त्याचबरोबर एखादा एखादा कार्यक्रम असेल एखादा गायक असेल त्यालासुद्धा आपल्या कार्यक्रमाची रूपरेखा आधीच आखून घ्यावी लागते ते कार्यक्रमाची रूपरेखा कार्यक्रम कधी सुरू करायचा आहे कधी संपवायचा आहे कार्यक्रम केव्हा सुरू केला आहे याचं जर रेखांकन त्यानं करून ठेवलं कोणता गायक कधी गाणार आहे किती वेळ गाणार आहे तर त्या त्याचं योग्य प्रकारे नियोजन असेल तर तो कार्यक्रम सु सुरेख व्हायला काहीच हरकत नाही शिक्षकांना सुद्धा आपला जर एखादा कार्यक्रम शाळेमध्ये घ्यायचा असेल तर त्या कार्यक्रमाची रूपरेखा आधीच तयार करून ठेवावी लागते प्रमुख पाहुणे केव्हा येणार आहेत प्रमुख पाहुणे आल्यानंतर पहिल्यांदा आपण काय करायचे आहे नंतर काय होईल त्या प्रमुख पाहुण्यांचे आभार प्रदर्शन असेल पहिल्यांदा किंवा नंतर ते स्वागत असेल पहिल्यांदा किंवा नंतर त्यांचे आभार प्रदर्शन करायचे असेल तर हे कधी केले पाहिजे याची रूपरेखा असेल तर म्हणजेच रेखांकन करून ठेवलेले असेल तर हे सोप्पे जाते अशाच प्रकारे आपल्या दैनंदि आयुष्यात कोणत्याही गोष्टीचे रेखांकन करणे खूपच महत्त्वाचे असते